आमच्या गावामध्ये गणेश चतुर्थीचा कार्यक्रम होते आणि गणेश चतुर्थीतला मंडप सजवण्यात येते सगळे भक्त लोक त्यां त्यांची पूजा वगैरे करतात आणि महाप्रसादाचा कार्यक्रमसुद्धा होते त्यानंतर नवरात्रीचा कार्यक्रम येते नवरात्रीमध्येसुद्धा बाया नवरात्रीचे उपास करतात नऊ दिवस नऊ रंगाच्या साड्या असतात त्यांच्या नऊ रंगांचे कपडे आणि नऊ दिवस पूजा होते त्यांची नऊ दिवस आरती होते नऊ दिवसानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम असते मग दसरा दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी त्या नवरात्रीच्या देवीचं विसर्जन होते आणि त्यानंतर आमच्या गावामध्ये बिरसा मुंडा यांची जयंती साजरी केली जाते त्यांचा कार्यक्रमसुद्धा खूप चांगल्या प्रकारे पार पाडतात आणि चौदा एप्रिलचा कार्यक्रमसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती त्यानिमित्त्याने खूप रॅली मोठी रॅली काढतात डी जे वगैरे लावतात नाचतात सगळे गावातले लोक एकत्र येतात आणि मग त्यांचा कार्यक्रम खूप मजेत पार पाडतात ते आणि असं इत्यादी सगळे छोटे मोठे प्रोग्राम करत असतात